राज्यात वेगवेगळे व्यवसाय कार्य करत असतात आणि काही व्यवसाय मोठा नफा कमवतात काही व्यवसाय थोडा कमी नफा कमवतात पण प्रत्येक व्यवसाय हा नफ्यावरच चालत असतो तर या व्यवसायांना या व्यवसायांना राज्यव्यवस्थेने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे आणि ते नियम त्यांनी पाळायलाच हवेत जसे की एम्प्लॉयमेंट लॉ की त्यामध्ये आठ तासाच्यावर काम न करणे ककिंवा प्रसूतीनंतर सहा महिने सुट्टी हे नियम प्रत्येक खाजगी व्यवसायातील कंपनीने पाळणे बंधनकारक आहे आणि ते ते पाळले नाही तर त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना आहे किंवा मिनीमम वेज लॉज असा कायदासुद्धा आहे की कमीत कमी एवढा पगार हवाच जेणेकरून त्या व्यक्तीला ठीकठाक किंवा एक सन्मानाने आयुष्य जगता येईल किंवा पार्टटाईम एम्पलॉयमेंटमध्ये असे अनेक कायदे आहेत की तुम्ही पूर्ण वेळ कर्मचारी एका ठिकाणी असाल तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पार्टटाईम होऊ नाही शकत किंवा झालाच तरी काही एका विशिष्ट पद्धतीने व्हावे लागते तर ह्या सर्व व्यवसायांनी हे कायदे पाळणे बंधनकारक आहे आणि पाळले नाही तर कर्मचारी त्यांवर काय कारवाई करू शकतात आणि अशा अनेक वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनासुद्धा राज्यभरात कार्यरत असतात आणि असायलाही हव्यात जेणेकरून कुठल्याही व्यक्तीवर या मोठ्या कंपन्यांकडून त्यांच्या अधिकारांचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि असे अनेक संघटना पूर्वी कार्यरत होत्या आत्ताही कार्यरत आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्यानी या संघटनेला संघटनेचासुद्धा मान ठेवला पाहिजे जेणेकरून एक चांगली पद्धतीनी अर्थव्यवस्था टिकून राहील आणि लोकांचं सन्मानानी जगणंही शक्य होईल